हॅलो पॅन कार्ड समर्थन हा सर माझं आत्ता लग्न झालेलं आहे आणि मी माझे आधार कार्ड पॅन कार्डवरचे नावंसुद्धा अपडेट केले आहेत पन तरीसुद्धा मला पॅन कार्डवरचं माझं नाव चेंज करायचं आहे थोडंसं त्यात मिस्टेक आहे तर त्यासाठी मला काय करावं लागेल हा सर ऑफिसला यावं लागेल कुठं आहे सर आपलं ऑफिस ओके मोती चौकातून वरती गेल्यानंतर पहिला लेफ्ट ठीक आहे सर आणि काय डॉक्युमेंट आणावी लागतील सोबत ठीक आहे सर आणि फोटो किती सर पैसे किती लागतील सर ठीक आहे सर ओके ओके सर हां सर माझं आधार कार्ड लिंक आहे नंबरला पूर्णपणे आणि ॲड्रेस ॲड्रेससुद्धा मी आधार कार्डवरचा चेंज करून घेतला आहे फक्त पॅन कार्डचा चेंज करायचा राहिला आहे तीच मिस्टेक होती सर हां म्हणजे पॅन कार्डवरती आधी लग्नाच्या आधीचं नाव होतं मी पुन्हा अपडेट करायला दिलं होतं हे बट त्यात थोडंसं आडनावाचं आणि ॲड्रेसचा गोंधळ आहे त्यासाठी पुन्हा ते अपडेट करायचं आहे हां सर आणि किती दिवसात सर अपडेट होईल ते ठीक आहे आणि सर पॅन कार्ड आपल्याला मला तिथं ऑफीसमध्ये न्यायला यावं लागेल की घरी येईल पोस्टाने नाही सर मी ऑफिसमध्ये येऊन घेऊन जाईल ओके सर थँक्यू सर